शिक्षण ही आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षणाने माणूस सजग होतो त्याच्यामुळे शिक प्रत्येक व्यक्तीने शिकलच पाहिजे पण जशी जशी विज्ञानाची क्रांती होत गेली तसं तसं तंत्रज्ञानही बदलत गेलं आणि हळूहळू आपलं शिक्षण हे तंत्राधिष्टीत व्हायला लागलं मुळात तंत्रज्ञान आणि शिक्षण यांची सांगड घातली जाणं खूप महत्त्वाचं आहे तंत्रज्ञान हे आपल्याला पुढच्या गोष्टी सहज सोप्या करून सांगत असतं जसं की आपण एखादी गोष्ट मुलांना तोंडी जर सांगत असू नुसतच सांगत असू धडा वाचत असू तर कदाचित मुलांना तितकं कळेल अशी शाश्वती देता येत नाही परंतु तीच जर गोष्ट जर मुलांनी एखाद्या प्रोजेक्टरवरून पडद्यावरून पाहिली चलचित्राच्या पाहि मदतीने पाहिली चित्रफतीच्या मदतीने पाहिली तर मुलांना पाहायला मजा सुद्धा येते आणि एखादी गोष्ट प्रत्यक्षात कशी घडलेली आहे हेही मुलांना समजतं म्हणजे थोडक्यात तंत्रज्ञानाचा शिक्षण व्यवस्थेवरती नक्की प्रभाव पडतो मुलांची आकलनशक्ती नक्कीच सुधारते मुळात मुलांची आकलनशक्ती ही जास्त करून ऐकीव घटनेपेक्षा दृश्यमान गोष्टीवरती जास्त लगेच चटकन ती कॅच करत असते लगेच ती गोष्ट पाहिलेली गोष्ट लगेच तीच आपल्या स्मरणामध्ये साठवू शकते आणि म्हणूनच तंत्रज्ञान हे शिक्षणातील एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि तंत्रज्ञाने शिक्षणावरती भरपूर असा प्रभाव पाडलेला आहे आज कॉम्प्युटरचं पण युग आहे मुलांना संगणकाची आवश्यकता आहेत तर मुलांना या संगणकाच्या गोष्टीच्या माध्यमातून एखादी गोष्ट शिकल्यानंतर त्या गोष्टीचा त्या गोष्टींचीच आठवण संगणकामध्ये कशी करायची ह्याची माहिती मुलांना दिली जाते आणि आज मुलं त्या संगणकाचा उपयोग आपल्या शिक्षणासाठी करत आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मग त्याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल शिकलेल्या गोष्टींची माहिती साठवण असेल आपण शिकलेल्या गोष्टीचं ड्रॉईंग असेल ते सगळं संगणकाच्या सहायाने मुलं आज करायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज मुलांचं शिक्षण हे आनंदी व्हायला लागलेलं आहे हे तंत्रज्ञानामुळे आणि खरं तर पाहिलं गेलं तर हे डिजिटल टिचिंग डिजिटल शिक्षण ही आज काळाची गरज झालेली आहे आणि डिजिटल शिक्षण हे खरंच आज मुलांना फार पुढच्या शिखरावरती पोहचण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे आणि म्हणून आज तंत्रज्ञान ही नक्कीच शिक्षणाची एक मजबूत बाजू असून आज आपण प्रत्येक शिक्षणसंस्थेने तंत्रज्ञानाची कास घेऊन पुढील शिक्षणाचा रस्ता नक्की आपण आखला गेला पाहिजे धन्यवाद